चप्पल दाखवा एक सहा नंबरची

जास्तीत जास्त पाचशे रुपयापर्यंत दाखवा पाचशे पाचशे रुपयापर्यंत दाखवा

हा हा ह्याच्यामध्ये कलर ह्याच्यामध्ये कलर दाखवा ना वेगळा वी वी के सीमध्ये दाखवा

अरे ह्याची प प्राइस किती आहे तीनशे जरा काही कमी नाही होत का पाहा नाही एवढी महाग नाही पाहिजे आपल्याला आपल्याला जास्तीत जास्त हे चार पाचशे रुपयापर्यंत ते हे जी आहे की नाही कोणती वि के सी म्हटलं ना तुम्ही हा तर ह्याची प्राइस थोडी कमी करा ना नाही नाही नाही नाही हीच द्या वी के सी पहा कसं आहे चांगली वाटत आहे ही अजून प्राइस थोडी कमी करा बाहेर मार्केटमध्ये कमी प्राइसमध्ये मिळत आहे ही तुम्ही थोडंसं ह्याचा भाव कमी करा चालेल मग काय दोनशे ऐंशीला देऊन टाका ठीक आहे नाही म्हणतात नाही हीच द्या ना दोनशे ऐंशीला करा तेवढं ॲडजस्ट आणि द्या देऊन